हा तुम्ही डॉक्टर बोलताय का हा तर मला दोन तीन दिवसापासून खूप ताप आणि सर्दी खोकला आहे तर मी तुमच्या दवाखान्यात आली होती पण तुम्ही नव्हता तेव्हा तरी ऐंशी आहे दोन तीन दिवसापासून आहे हो मी घरी घेऊन बघितल्या होत्या दोन दोन तीन दिवस पण काही फरक नाही पडला नाही ताप आहे सर्दी खोकला बरं तुम्ही किती वाजता असाल मग बरं तुम्हाला मग कॉल करून येऊ का मी ठीक आहे मग तुम्ही असतात ना तेव्हा ठीक आहे मग तुमचा नंबर हाच का मग ठीक आहे हो मी अजून सध्या तर बरं वाटण्यासाठी गोळ्या घेऊ का सध्या आता बरं ठीक हो खोकला पण आहे

येते मी मग उद्या